मी एक मराठी नाटकांचा परीक्षक आहे आणि मा अनेक पेपरमधून माझं परिनिरीक्षण छापून आलेलं आहे कोडमंत्र हे जेव्हा नाटक मी बघितलं तेव्हा मला असं कळलं की त्याचा आधार होता अ फ्यू गुड मेन टॉम क्रूजचं सिनेमा होता त्याच्यावर आधारित नाटक होतं त्या तो सिनेमा मी बघितला नव्हता पण ते जेव्हा त्याचं परीक्षण मी जेव्हा वाचलं तर त्यातनं मला काही हिंट्स मिळाल्या परंतु मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा ह्याच्यामधला ह्याच्यात प्रचंड तफावत आहे बाज वेगळा आहे आपण ज्या एखाद्या वेगवेगळ्या शेड्स मराठीतून दाखवू शकतो त्या शेड्स इंग्रजी भाषेतनं दाखवता येत नाहीत परंतु अनुभव निश्चितच चांगला होता